मोहिनी काय करते आहे अच्छा तर मग उद्या आपल्याला सुट्टी तर आपण जायचं का कुठे तरी आपल्या ना इथे जवळ स्वामी नारायण म्हणजे सुंदर नारायण मंदिर आहे तिथे जाऊया हो आपले फ्रेंड्स आहेत ना आपण त्यांना घेऊन जाऊ हां चालेल पण कसं जायचं किती वाजता जायचं बघ आता आज आपलं कॉलेज आहे हां उद्या मग आपलं कॉलेज किती वाजता सुटेल तरी हां ठीक आहे हां ठीक आहे मग ऐक उद्या आपला कॉलेज एक वाजता सुटलं की आपण ना जाऊ टिफिन वगैरे खाऊन जाऊ दोन वाजेपर्यंत हां आणि आपल्याकडे मग आपल्यान् सिटी बसने जावं लागेल तर सिटी बस असते टू फिफ्टीनला आपल्याला स्टॉपवर टू फिफ्टीनला राहावं लागेल नाही सुटणार बरोबर उद्या आपल्या लेक्चर ना एक वाजेपर्यंतच आहे चालेल हो का हां ते पण एक आहे मग काय करायचं हां ठीक आहे आणि ऐक हां ते पण आपण स् म्हणजे सोबत घेऊन पण येऊ टिफिन वगैरे आणि आपण बाहेर पण खाऊ शकतो ना तिथे तिथे आहेच काही नाही गं काही नाही जवळच तुला पंचवटी माहिती आहे ना तिथेच आहे ते हां चालेल असं करू हां बाकी

चालेल तेजस्विनी तेजस्वि मग तेजस्विन

ठीक आहे आणि ऐक अजून काय प्लॅन करायचं काही नाही फक्त ट्वेंटी टू थर्टी रुपीज म्हणजे वीस ते तीस रुपये नाही तर म्हणजे त्याचा टायमिंग काय माहिती आहे का सकाळी नऊ ते रात्री सहा वाजेपर्यंतच त्यानंतर ते बंद होऊन जातं हां नंतर ते बंद होऊन जातं

हां चालेल हां चालेल एवढे नाही गं एवढे नाही एवढे सातशे वगैरे नाही लागणार ओन हां रिक्षाने आप अरे हां हां ते पण आहे मग ना जाऊ आपण हां चालेल तसं तू पण सिद्धेशला वगैरे घेऊन ये हा चालेल तू पण सिद्धे हां चालेल ठीक आहे आणि ऐक ना आपलं ते सगळं ठरवून ठेव

हां ठीक आहे चालेल ये मग ये बाय